हां बोला बड्डेचं शूट करायचं आहे ओके तर मग तुमचं म्हणजे काय तुम्हाला कशामध्ये हवं आहे अल्बममध्ये हवं आहे की विडिओमध्ये हवं आहे म्हणजे कशा प्रकारची तुम्हाला तसं पार्टी तुम्ही कुठे ठेवणार आहे त्यावर डिपेंड असतं म्हणजे जसं आता बड्डे पार्टी जर तुम्ही घरात ठेवत असाल तर त्यानुसार त्याचं बजेट ठरवला जातो किंवा तुम्ही कुठे हॉलमध्ये करणार असाल तर त्यानुसार तुमचं बड्डेचं हे केलं जातं तर तुम्ही मला सांगू शकता का ओके तर ओके आल्बम आणि व्हिडिओ तुम्हाला हवं तर त्याच्यासाठी तुम्हाला तीस हजारापर्यंत त्याचं बजेट होईल मॅम हां हां त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडीओ आणि तुमचे जे फोटोचे अल्बम असतील ते तुम्हाला त्याच्यात मिळून जाईल आणि चांगला बोला कमी पॅकेज म्हणजे मॅम जसं बघायला गेलं तर आमच्याकडे हाच कमी पॅकेजचा आहे जो की तुम्हाला ह्या हॉलच्या ह्याच्यावर मिळालं जातं जसं की बाहेर जर तुम्ही गेलात तर त्याचं ह्याच्यापेक्षा जास्त घेतले जातात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचं केला जातो आहे आणि तुम्हाला जे फोटो पण दिल्या जातात ते डिजिटल क्वालि म्हणजे क्वालिटी चांगली तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाईल मॅम एकदा तुम्ही पाहिजे तर विजिट आमच्या दुकानात येऊन व्हिजिट करू शकता तुम्ही फोटोची हे बघू शकता प्रत बघू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन हे बघू शकता

आय डी हो हो हो हो मी तुम्हाला व्हॉट्सअप करते मॅम तुम्हाला आय डी वगैरे जे काय असेल तुम्हाला त्या आमच्या पत्ता ॲड्रेस वगैरे सगळं व्हॉटसअप करते तुम्हाला तुम्ही ह्या पत्त्यावर येऊन जावा आणि जेणेकरून तुम्ही एकदा क्वालिटी चेक केली आणि हा तुमचं फंक्शन जो आहे तो कुठपर्यंत असणार आहे आणि तुम्ही फी कशी भरणार आहे म्हणजे एकदा भरणार आहेत सुरुवातीला की अर्धे अर्धे करून देणार आहेत कॅश करणार आहात ओके ओके ठीक आहे मॅम एकदा हे बघा तुम हां मी तुम्हाला सांगते कमी जास्तचं काय असेल तर मोस्टली आमचा फिक्स्ट बजेट असतो आम्ही कमी जास्त करत नाही पण तुम्ही आता एवढी रिक्वेस्ट करताय तर आम्ही थोडंसं प्रयत्न करू पण एकदा तुम्ही आमची क्वालिटी बघा तुम्ही एकदा क्वालिटी बघितल्यावर तुम्हाला त्याच्यातलं कळून जाईल की हे डिजिटल पूर्ण तुम्हाला दिलं जात आहे ओके आणि तुमची जी कॅशची जी पद्धत आहे बोलले तुम्ही एकत्रच पे करणार आहा की म्हणजे अर्धे तुमचं फंक्शन झाल्यानंतर पे करणार आहा पूर् पूर्ण मिळाल्यावर पे करणार ओके मॅम धन्यवाद तुमचा किंमती वेळ दिल्याबद्दल